हॅलो काय नाही बसले होते हां नाही जेवण बाकी आहे करते थोड्या वेळाने

हां काय नाही त्याच्यासाठी काही घेऊ म्हटलं वाण वगैरे हो ना हो काही नाही भंडारा जिल्ह्यात काय होणार आहे त्यांच्याकडे भातच खाता

पाहू आता तिकडे गेल्यावर काय घेऊ काय नाही वाण बघू आता

हां

हां नाही असतं ना घेत असतील हळदी कुंकवाला येत असतील काही वाण वगैरे म्हणजे कोणती न्यू वस्तू वगैरे आं आमच्या जळगावला हो असते म्हणा जातात बाया मस्त नटून सजून एकमेकांच्या घरी मस्त हळद कुंकू हळद कुंकू लावतात त्यामध्ये काही वाण वगैरे काही घ्यायचं असलं हां आं साडी वगैरे हां साडी कोणी कोणी पातळ घालतात लुगडे नऊवारी हां नथ वगैरे छान नटून सजून जातात नाश्त्यामध्ये असतं काही चिवडा वगैरे चिवडा शेव असं असतं सहा तिळाचे लड्डू नाही नाही तिळाचे लड्डू वगैरे असतं ते हां हां उखाणा पण घ्यावं लागतं हां ते घेतात पहिले मग आपल्याला घ्यावं लागतं

वाणामध्ये आता त्यांच्या हिशोबाने ते देतात ना असं टिकली पावडर तेच डबा देतात ना आजकाल हां ठीक आहे ओके